बुलढाणा हे थंड हवेचे ठिकाण असून मराठवाडा आणि विदर्भ या बाँडरीवर वसलेलं आहे या बुलढाण्यामधे वेगवेगळे पदार्थ बनवले जातातच त्यामधे महत्त्वाचे म्हणजे ज्वारीची भाकरी ठेचा आणि बिट्ट्या वरण वांग्याची भाजी शिरा हा पदार्थ तर आहेच पण यासोबतच उन्हाळ्यामधील जे पदार्थ असतात त्यामध्ये असतं सांडळी प्लस तिळाची कुरडई ही तिळाची कुरडई चवदार अतिशय अतिशय चवदार असलेली ही तिळाची कुरडई लहान प लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत किंवा आ आजोबा आजी पर्यंतसुद्धा आवडते